माझ्या घरी कार आणि गाडी दोन्ही आहे आम्ही दोन महिने दोन तीन महिन्याच्या बाद ते कार सर्व्हिसिंगला टाकतो जर गाडी सर्व्हिसिंगला टाकली नाही तर त्याच्यामधून धूर गाडी बंद पडायची बंद पडायची शक्यता त्यात धूर निघाल्यानंतर ते प्रदूषण पसरते आणि पुन्हा धो ॲक्सिडेन होण्याची भीती असते त्याच्यामुळे आम्ही दोन तीन महिन्याच्या बाद गाडी सर्व्हिसिंग करतो आणि स ते गाडी सर्व्हिसिंग केली की ती चांगली स छान चालते बंदसुद्धा पडत नाही आणि त्राससुद्धा होत नाही